भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे बऱ्याच लोकांच्या प्रयत्नांमुळे मिळालं गांधीजी टिळक नेहरू स्वातंत्र्यवीर सावरकर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग सुखदेव राजगुरू अशा बऱ्याच नेत्यांनी बऱ्याच लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान देऊन भारताला स्वातंत्र्य मिळालं आज आपण महात्मा गांधी आणि त्या त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आपण इथे आढावा घेऊ महात्मा गांधीनी स्वदेशी चळवळ एकोणीसशे पाचमध्ये असहकार चळवळ एकोणीसशे वीसमध्ये छोडो भारत चळवळ एकोणीसशे बेचाळीसमध्ये अशा मोठ्या मोठ्या चळवळी उभा करत इंग्रजांना या देशातनं पळून लावलं म्हणूनच म्हटलं जातं साबरमती के संत तुने कर दिया कमाल अशा महात्मा गांधींची जयंती दोन ऑक्टोबर रोजी साजरी होते